खरं जर सांगायला गेलं तर आपल्या राज्यात खरंच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत जसं आमता आमच्या इथे जरी चालतं तरी आमच्या इथे सिविल हॉस्पिटल झालं एस आय झालं इथे आरोग्य सेवा म्हणजे खूप कमी दरात दिल्या जातात बऱ्याच वेळा मी सुद्धा त्याचा लाभ घेतला आहे आणि खूप छान आहे सर्व गोष्टी आहे तुमचे ऑपरेशन्स असतील तुमची फॅमिली मध्ये कोणाचं ऑपरेशन असेल तसंच मेडिक्लीम सुद्धा सरकार आपल्याला प्रोवाइड करत आहे खूप या खूप चांगल्या गोष्टी झाल्या आहेत आणि काहींना तर आपण हे काय कसल्या कशामुळे आहे की जे लोक कामाला जातात जे जॉब वगैरे करतात त्याच लोकांना आहे तर मला असं म्हणणं आहे की जे छोटे मोठे गाडी वगैरे लावता फॉरेन रसचा गाडा झाला छोटंसं भाजीपाल्याचा गाडा झाला असे लावतात त्या लोकांना या सुविधा नाही उपलब्ध होत तर मला असं वाटतं की जे जे असं काही करतात म्हणजे जे कंपनी वगैरेमध्ये जॉबला नाही आहेत वगैरे तर अशा लोकांसाठीही सरकारने काहीतरी करावं की त्यांच्यासाठी काहीतरी योजना वगैरे काढावी आणि त्यांना त्याचा लाभ घेऊ द्यावा असं मला वाटतं यस आणि मेडिसिन्स वगैरे जे आहेत ते तर देतातच जसं प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जर खूप लुटतात तसं जे सरकारी हॉस्पिटल असतं तिथं लुटत नाही आहेत आणि ट्रीटमेंट पण खूप कमी कॉस्टमध्ये दिली जाते तुम्हाला परत फॅसिलिटीज हे पण या खूप प्रोवाइड केल्या जातात या गोष्टी मला आवडतं